हां बोला

हो का हां बोला बोला

हो का हां मॅडम त्या पेशंट म्हणजे त्यांच्या संपर्कात यायचं नाही हां सॅनिटायझर सतत वापरायचं आणि मास्क लावून घ्यायचं तोंडाला आणि शक्यतोवर त्यांच्याकडेही नाही जायचं आणि त्यांच्या संपर्कात बिलकुल यायचं नाही आहे आणि आपल्याजवळ बाहेर जरी गेलं तरी सतत चोवीसही तास मास्क आणि सॅनिटायझर हे जवळ वापरायचं

मग ते जर आपण व्यवस्था केली आपण स्वतःची काळजी घेतली तर कोरोनापासून आपला बचाव होतो हां हां

मॅडम आता आम्ही तर मी तर सगळे पेशंट हँडल केले आहेत हे मा हाताल् हातात ग्लोव्हज् वापरले सॅनिटायझर वापरलं आणि प्रत्येक पेशंटला जेव्हा इंजेक्शन द्यायचो तेव्हाच्या तेव्हा ते इंजेक्शन फेकून द्यायचो त्या पेशंटचं दुसऱ्या पेशंटला आम्ही कधीही वापरलं नाही प्रत्येक पेशंटला सगळं वेगळं वेगळं मास्क द्यायचं सॅनिटायझरच्या बॉटल द्यायच्या त्यांचे इंजेक्शन ताबडतोब फेकून द्यायची याचे त्याला त्याचे याला असं नाही करायचं आणि ताई तर आम्ही देवावर सोडून दिलं होतं कारण आपलं आम्ही मी सतत त्या कोरोना पेशंटची सेवा करायची त्यांना सगळ्या सुखसुविधा द्यायची त्यांची काळजी घ्यायची आणि तेवढंही करून मला माझ्या परिवाराला आणि मला कोरोनापासून देवाने वाचवलं आणि माझ्याजवळ जे पेशंट आले त्यांना पण चांगलं म्हणजे ते चांगले होऊन गेले कोणीच दगावलं नाही

थँक्यू थँक्यू आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे कृपया लाईनवर राहा